समाजात शांतता राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या नागरिकाने स्वयंशिस्त ही पाळली पाहिजे उदाहरणार्थ आपण काही खाल्लं तर तिथेच कचरा टाकणे हे चांगलं नाही आहे त्याच्यामुळे सगळीकडे घाण पसरते आहे तर आपण आपण काही खाल्लं प्लास्टिकच्या पिशव्या म्हणा किंवा अशाच आपण जिथे जाऊ तिथे टाकून उपयोगाचं नाही त्या आपण आपल्याबरोबर घरी आणून आपल्या केराच्या बादलीत त्या टाकल्या पाहिजेत आणि आपण असं करतो आहे तरच दुसरा पण करेल असं माझं प्रामाणिक मत आहे मीच का करू असं म्हणून चालणार नाही आपण सुरुवात ही आपल्यापासून आपण करावी आणि मग दुसऱ्यांना सांगावं सुरक्षिततेसाठी कायद्यात सुधारणा या व्हायला हव्यात आणि कायदे कडक व्हायला हवेत आपल्याकडचे जेणेकरून लोकांना शिक्षेची भीती वाटेल आणि त्यामुळे गुन्हेगारीला पण आळा बसेल गुण्हे गुन्हेगारी वाढते आह ती सोशल मीडियाचा अतिरेकी वापर ह्याच्यामुळे आणि रील्स बनवणे त्याच्यामुळे काय वाट्टेल ते दाखवणे त्याच्यात हे पण सगळं चुकीचं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा एखादा कायदा झाला झाला पाहिजे जेणेकरून लोकांना असं वाटेल की आपण असं चुकीचं वागलो तर आपल्याला शिक्षा होऊ शकते त्यामुळे प्रत्येकाचं ही जबाबदारी आहे की आपण शांतता सुव्यवस्था आणि स्वच्छता ह्या दृष्टीने आपण पुढाकार घेऊन त्याच्यात सुरुवात केली पाहिजे